मी एक बांधकाम व्यवस व्यावसायिक आहे त्यामुळे माझी माझ्या याच्यावर रोज नवीन नवीन कामगार येत असतात नवीन क्लायेंन्ट्स येत असतात त्यामुळे त्यांच्याशी स संपर्क करणं आणि त्यांचं समन्वय साधून घेणं हे माझं काम आहे तसंच प्रत्येक वेळेला व्यवस्थित काम चालू राहील अशीच परिस्थिती असेलच असं नाही रोज काही ना काही तरी घडत असतं काही वेळेला ठरलेले दिवस असतात की आज हे काम मला पूर्ण करायचं आहे पण काही काहीतरी घटना घडते आणि ती कामं पूर्ण होऊ शकत नाही का कधी माणसं कमी असतात किंवा कधी तिथे मटेरिअल पोचलेलं नसतं त्यामुळे मग त्या वेळेला समोरचे ग्राहक असतो तो आम्हाला विचारतो अरे हे काम पूर्ण कसं होणार कै किती वेळात तुम्ही देणार होतात आज आणि देऊ शकत नाहीत तर त्यांना ते ती परिस्थिती समजावून सांगणं त्या त्यातले काय प्रॉब्लेम्स आहेत ते समजावून सांगणं आणि मग त्यांच्याकडून तसं काम कामगारांकडून ते काम काढून घेणं आणि लवकरात लवकर त्या व्यक्तीला त्या ग्राहकाला ते काम पुरवणं हे माझी जबाबदारी राहते त्यामुळे ती त्या अशा परिस्थितीनं व्यवस्थितपणे हाताळणं हे माझं काम आहे त्या प्रत्येक व वेळेला तिथे ती वस्तू असली पाहिजे जर समजा एखादा कामगार आज तिथे काम करतोय आणि तिथे जर त्याच्या व वस्तू त्याच्याकडे नाही आहेत काम करण्यासाठी तर ती तर ते काम पूर्ण होणार नाही तर ते त्या वस्तू त्याला वेळेत तिथे पोचल्या पाहिजेत त्या वस्तू वेळेत पोचण्यासाठी लागणारा पैसा असेल किंवा त्या ग्राहकाकडून त्या वस्तू मला माझ्यापर्यंत आल्या पाहिजेत ह्याची काळजी घेणं हे माझं काम आहे हे सगळं हाताळणं हे सुद्धा एक एक कामाचाच भाग आहे त्या तसंच काम व्यवस्थितपणे पूर्ण होत आहे का की जसं आपण ठरवलेलं आहे जसं आपन प्लॅन केलेला आहे त्याप्रमाणेच काम पूर्ण होत आहे होत आहे का नाही हे सुद्धा पाहणं माझं काम आहे ह्या सगळ्या परिस्तित परिस्थितींना हाताळणं हे माझं काम राहतं